हॅलो हां बोला ना

हो बोला ना हो ॲडमिशन चालू आहे ना आता सध्या

किती वर्षाचा आहे तो हो फर्स्टमध्ये टाकावंच लागेल त्याला तीस तीस हजार रुपये फीज आहे आणि हे ॲटो वगैरे तुम्हालाच करावं लागेल पुस्तकं वगैरे स्वतःच घ्यावं लाग नाही तसं तर स्कूलबस पण आहे आमच्या शाळेला आणि ॲटो पण करू शकतो असं काही नाही आहे

आधार कार्ड लागेल मुलाचं ब बर्थ सर्टफिकीट लागेल आणि तीन फोटो फॉर्म भरावा लागेल तुम्हाला शाळा तर अकरा ते पाच राहते दिवसभर राहते कारण त्या वेळेत पूर्ण शिकवून वगैरे झालं पाहिजे ना

टिचर्स स्टॉफ वगैरे छान आहे सगळं गार्डन वगैरे खेळ वगैरे सगळं आहे ड्रॉईंग वगैरे एकदा एकदा येऊन भेटा तुम्ही पॅरेंट्स मीटिंग राहते ना तेव्हा आम्ही सगळं पॅरेंट्सला तेव्हाच डिटेल्स देते आणि तुम्ही येऊ शकता भेट द्यायला शाळेत मुलांना घेऊन यावं लागेल त्याचा इंटरव्यू घ्यावा लागेल ना त्याला कसं बोलता येतेय काय हे सगळं पहावं लागेल ना मॅम कारण हां आता ना सध्या वेळ अकरा ते म्हणजे नाही नऊ ते अकरा आहे दोनच तास राहते ऊन हां ऊन असल्यामुळे सकाळी सव्वीस जूनपासून होईल चालू नाही इंस्टॉलमेंट दिली तरी चालेल आणि एक सात दिली तरी चालेल दोन्ही याच्यात हे करते आम्ही हां या एकदा भेट द्यायला मुलाला घेऊन या कारण त्याचा इंटरव्यू घ्यावा लागेल ना हां ठीक आहे या मग ठीक आहे या मुलाला घेऊन या आणि सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन या फॉर्म भरावा लागेल